माझे आवडते पुस्तक जे रामदास समर्थ रामदास स्वामी यांचं दासबोध हे आवडतं पुस्तक आहे आणि त्याचा मी पत्रद्वारा अभ्यासक्रम केलेला आहे दोनशे समास हे लिहून पत्राद्वारा तपासून आणलेले आहेत आणि आमचे हे मार्गदर्शन करणारे नांदेडचे डॉक्टर लाड म्हणून यांनी आम्हाला याच्या संदर्भात चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि समर्सांचा दासबोध मी सतत वाचतो कारण मला त्याच्यापासून वेगळी उर्जा मिळते आणि मानवी जीवनाचे जे पैलू आहेत त्या पैलूंची घटना कशी घडची आणि माणूस कसा घडतो या संदर्भात सर्व माहिती त्या समर्थांच्या दाजबोजामदे मला मिळालेली आहे दाजबोजाच्या आधारे माझं मी जीवन भव्य दिव्य असं आखलेलं आहे आणि त्याचा मला आनंद अतिशय चांगला मिळालेला आहे दासबोध वाचल्यामुळे मॅनेजमेंट आणि आधुनिक रामाचं जीवन कसं होतं आणि राम कसा घडला ह्या संदर्भात मला या ठिकाणी माहिती मिळाली आणि मी माझं जीवन कसं रामायणाप्रमाणे कसं घडेल याचा त्याच्यापासून मला जी ऊर्जा मिळाली ती ऊर्जा मला या आत्ताच्या वयापर्यंत अतिशय मदत करते या अध्यात्माच्या समर्थ रामदासांच्या दाजबोधाच्या अभ्यासामुळे मला या वयातसुद्धा अतिशय चांगली ऊर्जा मिळालेली आहे आणि मी अतिशय प्रेमाने दासबोधाचं वाचन करतो मनन करतो चिंतन करतो आणि तो जास्तीत जास्त समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो त्यामुळे मला माझं जीवन चांगलं कसं घडेल याकडे मी पाहत असतो मी अतिशय आनंदामध्ये माझं जीवन या दासबोच्या आधारे घडवलेलं आहे आणि त्याचा मी आनंद अजूनही घेत आहे